जाहिरातीसाठीचे अनेक मार्ग आहेत त्यामध्ये पाहता गेलं तर रस्त्यावर लावण्यात येणारे होर्डिंग्स पेपरमध्ये वाटण्यात येणारे पॅम्पलेट्स त्याचप्रमाणे हँडओवर करण्यात येणारे पॅम्पलेट्स त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंग त्याचप्रमाणे बघायला गेलं तर गाड्यांच्या मागे लावण्यात येणारी जाहिरात त्याचप्रमाणे टी व्ही चॅनल न्यूज चॅनल यांच्यावरती येणाऱ्या जाहिराती हे सध्याचे काही निवडक असे जाहिरातीचे मार्ग आहेत त्याचप्रमाणे सध्याचे चित्र पाहायला गेलं तर जास्तीत जास्त जाहिरात ही व्हॉट्सअप फेसबुक किंवा ट्विटरद्वारे केली जाते डिजिटल माध्यमांचा वापर करून योग्य तो कमी वेळात आणि जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा त्याचा एक फायदा होतो आणि जास्तीत जास्त लोकांकडून ऑनलाईन काही ज्या जाहिराती आहेत त्या आपल्याला पुरवल्या जातात